हॅलो ओला सर्वि कॉल सेंटर का अच्छा मी कोकण नगर जोगेश्वरी ईस्टमधून बोलतो आहे मी ॲक्च्युली आत्ता इथे कोकण हॉस्पिटलच्या जवळ आहे हां जोगेश्वरी ईस्ट बरोबर तर मला ना इथून ॲक्च्युली जायचं आहे आत्ता अर्जंटमध्ये गोरेगाव वेस्टला हां माझ्या मामाची तब्येत थोडी खालावली आहे तर त्यांना बघण्यासाठी मला थोडं अर्जंट जायचं आहे मी इथे ओर मला जवळपास कोणतं एखादी ओला म्हणजे तुमची कॅब असेल का उपलब्ध तुम्ही चेक करून सांगू शकाल का मला कोकण हॉस्पिटल जोगेश्वरी ईस्ट बरोबर गोरेगाव वेस्ट ओशीवारा

इथून कुठे आहे आता ती कॅब अच्छा मेघवाडीला आहे का ओके मग तीच येऊ शकते ओके ठीक आहे कॅब कोणती आहे कारण आम्ही ॲक्चुली माझे फॅमिली मेंबर्स पण सोबत आहेत

तर कोणते आहे तुम्ही मला ते सांगू शकाल का ओके ठीक आहे चेक कर एकदा बरं ठीक आहे चालेल चालेल वॅगनार आहे का चालेल ओके बरं गोरेगाव वेस्टला हां ठीक आहे गोरेगाव वेस्ट ओशीवारामध्ये जायचं आहे चालेल तुम्ही आत्ता लगेच पाठवू शकाल का की मला कसं काय काय प्रोसेस करावी लागेल का त्यासाठी हां थोडं अर्जंट होतं मला नाही ते मी ते चेक केलं आहे ऑलरेडी ट्रॅफिक वगैरे ठीक आहे थोडं लवकरात लवकर पाठवा पाठवा ओके धन्यवाद